आपल्या दारामध्ये रांगोळी काढावी स्वस्तिक तर फार महत्त्वाचं आहे स्वस्तिक काढल्यावर गणपती असतो बाहेरची इडा पिडा आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून आपण दारात रांगोळी काढायची आणि रांगोळीमुळं आपल्या घरांचं सौंदर्य वाढतं आणि आपल्याला त्याच्यामुळं पण प्रसन्न वाटतं म्हणून दारामध्ये रांगोळी काढणेही फार महत्त्वाचं आहे आणि कुठल्याही सणाला कुठल्याही कार्यक्रमाला आपण पहिल्यांदा रांगोळी काढतो आणि रांगोळीचं विशिष्ट महत्त्व आहे सगळीकडं रांगोळी काढतात आपल्याकडेही ती पद्धत अजून रांगोळी काढायची आहे